आमच्या जिल्ह्यामदे काही लोक इतके इतके सपोर्टीव आहेत की त्याच्यामधे तुम्हाला सांगायचं झालं तर माझ्या एक एक इन्सीडन् सांगते माझ्या घराजवळ एक काका आहेत त्यां त्यां ते ल जी मुलं जे माव् खूप श खेड्यातून वगरे आलेले आहेत त्यांच्यासाठी म्हनून ते एकं नवनवीन उपक्रम असं राबवले त्यांनी की जे आ जे रोजगारासाठी आलेले आहे त्यांना कमी कमी पैस्यामधे चांगल्यात चांगली रूम देन्यात घरभाड्यासाडी कमीत कमी खर्चामधे त्यांचं उदरनिर्वाह झाला पायजे यासाठी म्हनून नवनवीन ते प्रकल्प सुरू करतात आणि लोकांना लोकांपरं मंजे जे ब्रोकर एजंट म्हनतो नं आपन तशा टाईपाय बट हे ब्रोकर एजंट कमिशनवाले नाईये हे लोकांना सपोर्ट करन्यासाठी आहे यवतमाळ जिल्ह्यामधे अशे बरेच काही रियलेस्टेट चित्र अशे दिसून येते की वेगवेगळ्या पुन्न्य ते खूप साऱ्या नगरी तयार झालेल्या आहेत खूप सारे प्लॉट्स आहे प्लॉट्स असले फ्लॅट्स आहे उपलब्द आहेत विविद्द गृहनिर्मान व्यवस्था यवतमाळामधे वि विशिष्ट प्रकारे व्यवस्सित झालेली आहे नवीन नवीन प्रोजेक्ट सुरू आहेत